शेतकऱ्याची आत्महत्या ही एक गंभीर समस्या आहे जी भारतातील ग्रामीण भागांमध्ये पसरलेली आहे या समस्यांना कारणीभूत असलेल्या अनेक घटनांचा विचार करणे आवश्यक आहे आणि त्यांच्यावर उपाययोजनाही करणे आवश्यक आहे शेतकरी एक आत्महत्या का करतात हो कर्जभार आ अनुचित बाजारभाव अतिवृष्टी आणि दुष्काळ जमीन ह हरणं ह्या गोष्टी आहेत ज्यांमुळे शेतकरी आत्महत्या करतात अतिवृष्टी आणि दुष्काळ अत्याधिक पाऊस आणि दुष्काळामुळे शेतीचे उत्पादन न होणे उत्पादनात हानी होणे ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडते व हेही एक मुख्य कारण असू शकते की जे ज्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात मानसिक तणाव हेही एक कारण आहे आर्थिक आणि सामाजिक समस्येमुळे शेतकऱ्यांचा मानसिक तणाव वाढतो अनुचित बाजार भावून भावामुळे शेतकऱ्यांच्या त्यांच्या पिकासाठी योग्य बाजारभाव मिळत नाही त्यामुळे त्यांचा आर्थिक लाभ कमी होतो ही काही कारणे आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आणि शासन कोणते पाऊले उचलू शकते यावर तर शासन करू शकते कर्जमाफी हे एक फ चा पहिला उपाय आहे शेतकऱ्यांचा कर्ब क कर्जभार कमी करण्यासाठी सरकारने कर्जमाफी योजना अंमल बद्ध् करावी बाजार संरक्षण द्यावे शेतक सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी बाजार संरक्षण योजना आणावी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी पुरेशा पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सिंचन सुविधा वाढवावी जमीन हरणं हरण रोखण्यासाठी सरकारने कठोर कायदे नियम आणावे शेतकऱ्यांना मानसिक स्वास्थ्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती आणि तंत्रज्ञान शिकवण्यासाठी शिक्षण आणि प्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावे या उपाययोजनांच्या अंमलबजावणीद्वारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोकणे शक्य आहे शासन समाजाने सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्यांने ही समस्या सोडवता येऊ शकते हे काही उपाय आहेत जे आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी सरकारकडून करू शकतो त्याच्यात म्हणजे स शिक्षण आणि प्रशिक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे शिक्षण आणि प्रशिक्षण म्हणजे नवीन नवीन टेक्नॉलॉजींचा वापर आपण शेतीमध्ये करायचा आहे आणि शेत शेतीत शेतीमधून कमी जागेतून जास्त उत्पादन कसे भेटेल ह्या आपला ह्याकडे आपण लक्ष द्यायचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत् उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्यावर अशी वेळच येणार नाही की त्यामुळे ते आत्महत्या करू शकतील हा ह्या काही उपाययोजना आयश्चित आहेत असं मला वाटतं